मला तर स्मरणीय अनुभव खूपच छान आले आहे कारण की आपल्या देशात कोरोनासारखी महामारी आली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही बघितलं या एक वर्षापूर्वी का कितीही कितीही इम्युनिटी पॉवर त्याची स्ट्राँग असेल तरी तो दणक्यात घसरुन जात होता म्हणजे डेथ होत होती त्याची मौत होत होती तर आम्ही आम्ही कोरो तरी कोरंटाईन म्हणून आम् घर घरातच राहत होतो घराच्या बाहेर निघत नव्हतो कारण की जिकडे तिकडे कोरोना नावाचा जंतू फैलला होता तर आम्ही बाहेरही बाहेरसुद्धा मी पडून नव्हतो शकत घरातल्या घरात कोरंटाईन आम्ही राहा राहायचे आम्ही पाहिला तर एवढी दो एवढी महामारी आली होती त्या कोरोना टाईममध्ये का तो कोरोना नावाचा जंतू आम्ही त्याला त्याचं नाव ऐकताच घाबरत होतो तर एवढा खतरनाक तो देशाला हानी हानी केला तो एका वर्षात एक दोन वर्षात का त्याला आम्ही विसरू शकत नाही का करून नावाचा जीवजंतू आला होता म्हणून आमच्या देशात तर हा एक वर्षाचा माझा एक्सपिरियन्स एक दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे का त्याला आम्ही अनुभवलो आहोत आमच्या समोरासमोर असे मौत मौत झाले लोकांचा मौत आम्ही बघितला का जे कोरोनामध्ये त्यांची मौत झालेली होती झाली आणि अशी कधीच जी जे बिमारी किंवा जंतू आपल्या देशात या होत नाही असून कधीच पाहायला मिळून मिळावा नाही

खरंच माझा एक एक दोन वर्षाचा मागील एक दोन वर्षाचा हा खूप जवळचं एक्सपिरियन्स आहे अनुभवलेलं एक्सपिरियन्स आहे